तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे बदल झालेले आहेत अनेक गोष्टी खूप सोप्या आणि सुलभ झालेल्या आहेत याची अनेक उदाहरणं आपण रोजच्या आयुष्यात पाहत असतो त्यातील एक उदाहरण म्हणायचं तर बँकिंग सेक्टर बँकींगमधल्या अनेक सेवा आपल्याला आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अतिशय सो सोप्या रीतीने वापरता येतात उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर यू पी आय पेमेंट जिथे प्रत्यक्ष तुम्हाला एक रुपयाही खिशातून वागवावा लागत नाही थेट तुम्ही मोबाईलच्या द द्वारे पेमेंट करू शकता आणि तेही अग कोणतेही सुट्या पैशाची वगैरे कटकट न करता ही सोय उपलब्ध झाली ती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळेच शिवाय बँकेचे इतरही सर्व व्यवहार ऑनलाईन बँकिंग थ्रू आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला शाखेत जायची गरज पडतेच असं नाही तर ही सुविधा आपल्याला मिळालेली आहे त्याशिवाय आपण कुठेही बघितलं बघितलं तर एखाद्या चित्रपटाचं तिकीट असेल रेल्वेचं तिकीट असेल बसचं तिकीट असेल ही तिकिटं काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणीच प्रत्यक्षात जावं लागतं असं नाही आपण ऑप ऑनलाईन ॲपमधून ही तिकिट्स अगदी आपल्या घरबसल्या बुक करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही काहीच से सेकंदातच ते काम होऊन जातं त्याशिवाय इतर फायदे म्हणजे मोबाईलवरील आता यूट्युबमुळे अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते कोणत्याही प्रकारचा व्हिडीओ तुम्ही शोधत असाल तर तो युट्यूबवर तुम्हाला सहसा मिळून जातो कोणतंही माई प्रकारची माहिती तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओमधून मिळते युटूबला एक प्रकारे आपण दुसरं गुगल समजू शकतो सोशल मीडियाचा जो वापर आजकाल आपण पाहतो त्यामुळे सोशल नेटवर्किंगमुळे जग जवळ येत चाललेलं आहे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावर आपल्याला आपले जुने मित्रमैत्रिणी किंवा जुने जे कोण परिचित असतात ते आपल्याला मिळत जातात त्यामुळे जग जवळ येत चाललेलं आहे त्यांच्याशी आपण अगदी व्हिडीओ कॉलद्वारेही बोलू शकतो जिथे जिथे पूर्वी साधा फोन कॉ कॉल करणं शक्य होत नव्हतं तिथे आपण व्हिडीओ कॉलद्वारे आज प्रत्यक्ष एकमेकांना पाहून बोलू शकतो ही अशी सुविधा आपल्याला तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मिळालेली आहे